अलीकडच्या काही वर्षामध्ये पर्यटन हे खरोखरंच वाढलेलं आहे एकतर टुरिजम कंपन्या ह्या खूप निघालेल्या आहेत आणि सगळ्या व्यवस्थित सोयी होत असल्यामुळं सगळ्यांना स त्या पर्यटन कंपन्यांकडून जाणं हे सोयीस्कर होतं आणि त्याचा परिणाम असा आहे की सध्या लोकांकडे पैसा भरपूर आहे आणि पूर्वी काही ठराविक ठिकाणी फिरलं जात होतं किंवा पर्यटन केलं जात होतं परंतु परंतु आता पर्यटन स्थळांना पण शासनाची मदत मिळते आणि त्यामुळे पर्यटन स्थळाची सौंदर्य हे वाढवलं जातं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकं पर्यटनाकडं जाण्याकडं त्यांचा कल हा झालेला आहे समाजावर परिणाम म्हणजे मा लोकांकडं पैसा आल्यामुळं आणि वेळ असल्यामुळं ते लोकं या पर्यटनाच्या पर्यटनाच्या निमित्ताने आपल्या मनाचं मनोरंजन करून घेतात